हॅलो कमलेश कॅफे काय हां हॅलो कमलेश काके कॅफे काय म्हटलं मी हां राहुल मी शिवानी बोलते संगम माहुलीमधून मला पॅन कार्ड काढायचं होतं मला ऑफिसच्या कामासाठी पॅन कार्ड हवं आहे आत्ताच मी नवीन जॉब जॉईन केला आहे तर तिथे पॅन कार्ड काढायला सांगितलं आहे हां मला पॅन कार्ड काढायचं आहे तर मला पॅन कार्ड काढण्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील ओके ओके आधार कार्ड फक्त लागेल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक ओके आणि ते पॅन कार्ड किती दिवसात आपल्या घरी येतं अच्छा मग त्यानंतरनं ते पॅन कार्ड आपल्या घरी आल्यानंतरनं आपण म्हणजे पॅन कार्ड घरी आल्यानंतरनं मी बँकेत जाऊन ते अकाऊंट काढलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे ना पोस्टाने पॅन कार्ड किती म्हणजे दिवसात येतं कम्प्लीटली किंवा ते पाच दिवसात ते आठ दिवसात येऊन जातं हा ठीक आहे चालेल मग माझा माझी जन्मतारीख माझं पॅन कार्ड तू काढून ठेवशील का ओके चालेल माझी जन्मतारीख घे आठ तीन दोन हजार पाच हां

अरे म्हटलं आठ तीन दोन हजार पाच हां हां शिवानी भागवत नेवसे हां आणि असं पण पॅन कार्ड असेल तर मी बँक अकाउंट काढू शकते ना

मला पॅन कार्डची खूप गरज आहे हां सर मला पॅन कार्डची खूप गरज आहे त्यामुळे मला प्लीज पॅन कार्ड मिळेल का माझ्या पावतीचा क्रमांक आहे पी ए एन डबल झिरो फोर थ्री फाय सिक्स एट नाईन तसेच पॅन कार्ड पी ए एन त्रिपल झिरो थ्री सिक्स हां हां माझ्या बहिणीचा पॅन कार्ड क्रमांक आहे तिलाही अर्जंटमध्ये पॅन कार्डची गरज आहे हां हां सर ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू सो मच सर तुमचा वेळातला वेळ काढून आम्हाला तुम्ही दिला हां ठीक आहे चालेल हां थँक्यू